मोठ्या समुद्राच्या लाटांमध्ये जेव्हा सर्फिंग करायचे राह्यते मला तेव्हा जे माझ्या मनामध्ये भीती राहते ते फक्त मनातच राह्यते कसं आता मी थोडा जास्त असा डेअरिंग करायचा प्रयत्न करतो तर कसा जे मोठ्या लाटा दिसतात मला त्याच्यावर जो माझा स्पेसिअल बोर्ड आहे तो घेऊन जातो तेवढ्यात नाही तर मग माझ्या सेफ्टीच्या जो सामान आहे तो सोबतच राह्यते बोर्डासोबत स्वतःला एका रस्सीने बांधून ठेवतो थोडी चिंता होते की असा म्हणजे भीती वाटते तिथून बुडून जाईन म्हणून पाय वगैरे काही हात पाय तुटून जातील म्हणून पण जसा मग प्रॅक्टिस करत राहतो की असं वाटते की जर करीन नाही तर मग शिकेन कसा तर हे सर्व गोष्टी माझ्या मनामध्ये येते तरी एक डेअरिंग म्हणून मी ते सब करून पाहतो तर माझं कसं आहे एक्सपेरियन्स वाढते प्रॅक्टिस केल्यानं अशा जेव्हा डेअरिंग दाखवली तर मग पूर्ण जो भीती राहते जी चिंता राहते माह्या मनामध्ये ती सब निघून जाते